पाच एप्रिल दोन हजार पंधरामध्ये माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे ही तारीख लक्षात राहते आठ नोव्हेंबर दोन हजार चारमध्ये माझ्या बहिणीला मुलगा झाला होता दो चार ऑक्टोबर दोन हजार एकमध्ये माझं लग्न झालं होतं सात जानेवारी दोन हजार नऊमध्ये माझ्या मिस्टरांचा बर्थडे येतो आणि एक जून दोन हजार दोनमध्ये मला नोकरी लागली होती त्यामुळे हा दिवस लक्षात राहतो